हॅलो दादा आपण बराच वेळ झाला इथंच या ठिकाणी अडकून पडलो आहोत या बांधकामाच्या रस्त्याच्या बांधकामामुळे तर आपल्याला साधारण नवीन मार्गाने जायला किती वेळ लागेल अंदाजे किती वेळ लागण्याची शक्यता आहे कारण ऑफिसमध्ये आज माझी मीटिंग आहे वेळेत पोचले नाही तर खूप प्रॉब्लेम येऊ शकतो तं तुम्ही मला सांगू शकाल का की आपण आता या नवीन रस्त्याने जाणार आहोत त्या रस्त्याला साधारण किती वेळ लागण्याची शक्यता आहे ऑफिसपर्यंत